जरा आतमध्ये जा या घीडम साहेब या बोला बोला बोला नमस्कार बोला बरोबर बरं

बरं तिचा वेळ वगैरे माहिती आहे जन्म वेळ दोन हजारमध्ये जन्म झाला दोन हजारमध्ये ज टायमिंग सांगा मला थांबा दोन मिनटं दोन हजारमध्ये जन्म सायंकाळी आठ हम्म नववा महिना बरं बरं अनं तारीख तारीख सांगा बरं हं हं अकरा तर अकरा हा अकरा नऊ दोन हजार बरं बर मी आता दो मिनट तूमची पाहतो थांबा बरं मुलीचं जन्म नाव सांगा बरं मला करूणा जन्म यामध्ये करूणा आलेला आहे करिना नावावर हिरा हिरा हा ग्रह येतो काहीतरी तुम्हाला उपाय करावे लागणार त्यासाठी बरं दोन मिनिट थांबा मला बगूद्या थांबा ती सोमवार ते शुक्रवारी तिला पिंपळाच्या झाडाखाली सहा प्रदक्षिणा रोज मारावे लागेल असं तुम्ही आणि रोज रात्री एक दिवा लावावा लागेल तिला आठ वाजता बट नियरली सोमावर ते शुक्रवार

हो हो प्रदक्षिणा मारा दोन मिनंट मी तुमचं चेकअच करत आहे आणखी आ आणखीन पण याच्यामध्ये काहीतरी उपाय दाखवत आहे एक आहे पिंपळाच्या बस बस दोन मिनटं थांबा तुम्ही सगळं तुम्हाला सांगू इथं सगळं सगळं घेतंय तीन चार तुम्हाला ऑप्शन सांगतो मी सोमवार ते शुक्रववर तुम्हाला प्रदक्षिणा मारावं लागेल आणि सोमवारी शुक्रवारी प्रदक्षिणा कं दाखवयलाच लागेल पण एक गोष्ट असा आहे की तुम्ही मुली साथ मला बोलावे लागेल पहिले तुम्ही मुलीला आणनू घ्या बट मुलीला तुम्ही शनिवारी आणाल तुम्ही मुलीला शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंत तिला बोलवून घ्याल ठीक आहे त्यावेळेस आपण समोरसमोर खूप काही पण बोलून टाकू तिच्यासमोर तिथ तिला मग मी एक यंत्र बनवून देतो मग लवकरात लवकर ते काम होऊन जाईल ठीक आहे ना खर्च वगैरे तर सध्या तर ते कुंडली वगैरे ते सगळं कस सांगून पाचशे रुपयाच्या जवळ जवळ खर्च लागेल आणि जे यंत्र वगैरे तुम्हाला बनवून देईल ते आठशे ते नऊशे रुपये लागू शकते बस

काम काम काम होऊन जाईल कसंय आता तर खूप काही ऐक नाही ना नाही चिंता कर नका हऊन जाईल काय चिंता करू नका ठीक आहे ठीक या मग ठीक आहे ठीक ठीक हो नेक्स्ट